कोण बोलत आहे ओके म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन आहे की तुम्हाला कोणता करिअर चूज केला पाहिजे हो ना हां मग तुमची बारावी झाली आहे काय ओके मग तुम्हाला म्हणजे कशात इंटरेस्ट आहे म्हणजे काय करावंसं वाटतं तुम्हाला पुढे जाऊन जर तुम्हाला नर्सिंग आवडत असेल तर वेल एन गुड म्हणजे त्याला खूप स्कोप आहे नर्सिंगला प्लस तुम्हाला माहितीच आहे त्याने आपल्या देशाची सेवा पण घडू शकते मग तुम्ही नर्सिंग करत असाल तर ठीक आहे पण तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे काय असं काही नाही आहे म्हणजे स्कोप आहे इथे पण कसं आहे तुम्ही जर जास्त मेहनत केली जास्त अभ्यास केला मन लावून म्हणजे जितकं चांगला अभ्यास कराल तितकी चांगली नोकरी मिळेल आणि जितकं चांगलं नोकरी वगैरे तुमची असेल ना तितका चांगला पगार पण मिळेल जे आपल्याकडे नर्सेसना खूप जास्ती स्कोप आहे म्हणजे देशाच्या बाहेर पण तुम्ही जाऊ शकता व देशात राहून पण काम करू शकता देशात आता सत्तर ते दीड लाखापर्यंत पगार आहे सरकारी नर्सेसना हो जास्त टेन्शन तुम्ही घेऊ नका म्हणजे आता प्रत्येक म्हणजे कुठेही तुम्ही गेलात कोणताही कोर्स करायला तरी तुम्हाला मेहनतही करायलाच ह मग तशीच मेहनत इथे केलात की मग तुम्हाला आपोआप नोकरी मिळून जाईल सरकारी हो म्हणजे तुम्हाला आता जी एन एम करायचं आहे एन एम करायचं आहे की बी एस सी नर्सिंग करायचं आहे जी एन एम ओके म्हणजे तुम्ही असं सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा लागू शकता म्हणजे आपलं ओरोस वगैरे आहे ना म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं एक सरकारी हॉस्पिटल असतं माहिती आहे ना हां जिल्हा रुग्णालय तिथे तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्हाला बारावीला चांगले मार्क्स असतील तर नाहीतर प्रायवेटमध्ये किंवा सेमी गव्हर्मेंटमध्ये पण अप्लाय करू शकतात मग कुडाळला एक कॉलेज आहे बॅरीस्टर नाथ पै ते खूप चांगलं आहे म्हणजे त्यांच्याकडे स काय म्हणतात ते म्हणजे तुम्हाला ते चांगली नोकरी देऊ शकतात असं त्यांच्याकडे स्पॉन्सर्स आहेत प्लस तुम्ही मुंबईला पण बघू शकता मुंबईला खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत म्हणजे आपल्या इथे जे शिकतात ना ती फॉरेनला पण जाऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही असं हो हो परत जर काही लागलं तर नक्की फोन करा हो चला ओके